कलमे किंवा बियांमधून रोपे उगवावी याचा प्रचार मी यापूर्वी केलेला आहे मी जेव्हा जेव्हा माझ्या गावाकडे जाते कारण माझे गाव छोटे आहे तिथे जात गेल्यानंतर मी माझ्या परिसरात छोटे छोटे झाडे लावते तसेच काही बिया जर भेटल्या जसे की आंब्याच्या लिंबाच्या याच्या बियापण लावते जेणेकरून त्या ठिकाणी अजून वेगवेगळी झाडे लावता यावी तसेच हे झाडे लावल्यामुळे आपल्याला शुद्ध हवा पाणी आणि सावली हे सर्व काही मिळते